ह्या सगळ्या रांगोळी म्हणा सूर्याला अर्ध्य देणं म्हणा आणि कपाळ्यावर कुंकू लावणं जानवं घालणं मंदिरात जाणं हे आपल्यासाठी खरं तर खूप चांगलं आहे धार्मिक प्रथां म्हणाल तर आपल्या समाधानासाठी आणि आपल्या चांगल्या होण्यासाठी जाणं चांगलंय करत राहायला पाहिजे आणि आपल्या ह्या पुढच्या पिढीला पण त्याचं महत्त्व करत आलं पाहिजे आजकाल आपण रांगोळी काढतो ते फक्त दिवाळीपर्यंत दिवाळीला आत् तर आता तर त्याचे भरपूर वर्जन खूप निघालेत प्लास्टिकमध्ये किंवा कपड्यावर रांगोळीचं नुसतं लावायचं आणि झालं पण ह्याला पण काहीतरी महत्व आहे सूर्याला अर्ध्य देण्यामध्ये